जीवनात मला सर्वात मोलाचे सांगायचं झाले तर माझे शरीर आहे माझं शरीर जर चांगलं असलं तर सर्व चांगलं आहे पैसा ही दुय्यम बाब आहे पण सर्वात मोलाचं शरीर हे सर्वात मोलाचं आहे असे मला एक वाटते कारण शरीर चांगले तर सर्व चांगले आहे त्याच्यामुळे शरीर हे चांगलं कधीही ठेवायला पाहिजे आपल्याला जर बीमार नसलं तर आपण कोणतंही काम करू शकू आणि पैसे कमवू शकतो त्यामुळे शरीर चांगलं तर सर्वात चांगलं आणि म्हणून ते सर्वात जास्त मला मोलाचं वाटते